हां नमस्कार मॅडम हां शुभदा परब बोलते आहे बो बोला मॅडम कोण बोलत आहे आपण आपलं नाव काय हां कुठून मॅडम हां हां बोला हां डान्स क्लासपेक्षा ना मॅडम आपल्याकडे ॲरोबिक्स आणि झुंबा क्लासेस आहे त्याने तुमचं फिटनेसवर पण लक्ष दिलं जाईल असं आहे आपल्या दोन बॅचेस आहेत एक सकाळी असते आठ ते नऊ आणि एक संध्याकाळी पाच ते सहा असते आणि फीज आहे मंथली दोन हजार रुपये असं आहे वय नाही वय नाही कोणत्याही वयाची करू शकता आपण पण येऊ शकता मॅडम म्हणजे आपलं फिटनेस पण राहील आणि दोघींनी जर ॲडमिशन घेतलं तर दीड हजार रुपयांप्रमाणे तीन हजार रुपये होतील नाही नाही नाही जर तुम्ही सहा महिन्याचं एकदम भरले तर त्यात डिस्काउंट मिळू शकतो असं आहे हां पत्ता आपला इथे आहे शिवाजी पार्कमध्ये दादर

एक्झॅक्टली हा शिवाजी पाकच्या पाठीमागे जे देऊळ आहे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला नागरिक संघ हॉल आहे तिथे आहे ओके आता आता मे चालू आहे जूनच्या फस्ट वीक एक तारखेपासून दुसरी बॅच चालू होते आहे त्यात तुम्ही घेऊ शकता नाही मॅडम सहा महिन्याची एकदम भरली तर कमी होईल असं आहे दीड हजाराप्रमाणे तीन हजार रुपये आणि सहा महिन्याचे साय त्रिक अठरा होतात पण तुम्हाला डिस्काउंटमध्ये पंधरा पंधरा हजार होईल हो हो हो सॉरी त्यात तुम्हाला हो दोघांची दोघांची यात आणि दुसरी फॅसिलिटी आहे तुम्हाला साधा योगा पण जॉईन करता येईल याच फीमध्ये म्हणजे जर झुंबा तुम्हाला हेक्टिक जुंबा तुम्हाला हेक्टिक वाटत असेल वयानुसार तर तुम्ही साधा योगा पण जॉईन करू शकता हो मॅडम ऑलवेज वेलकम लवकर या नाहीतर फुल होईल पंधरा जणांचीच असते म्हणजे लवकर ॲडमिशन घेतली तर तुम्हाला लवकर चालू करता येईल ओके मॅडम वेलकम ओके बाय